हां हॅलो तर तुम्हाला मोबाईलमध्ये निगेटिव्ह खराब मोबाईल म्हणताय ना तो एकच मोबाईल आहे सर्वांत बेकार कसल्यास कामाचा नाही वापरून सोडलो सोडलो तर सोडलो पण त्याला फोडूनही टाकलं कारण एवढा बत्तर मोबाईल आहे थो जे ह्या आत्ता तुम्ही जे म्हणत आहे ना हा मोबाईल जे नाव सांगत आहे ना मी तो असा नाव नाही सांगत कारण समोर माझं काही माझ्यावर काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे हां तर जे तुम्ही आत्ता जे बोलल्या नं तो मोबाईल बहोतच लो क्वालिटीचा मोबाईल आहे जवळपास त्या मोबाईलची प्राईज चार ते वीसपर्यंत आहे सध्या तरी माझ्या पाहेबा पाहण्यामध्ये नाही हां तर तो कित्तीही जरी महागाचा मोबाईल घेतला तरी तो तुम्हाला साथ देत नाही तो पुरवतच नाही तुम्हाला कारण तो मोबाईलच तसा आहे नाही त्या मोबाईलमध्ये प्रोसेजर चांगली एखादा आपल्याला गेमिंग वगैरे खेळाचं आहे तर लॅग होते मोबाईलमधला जो गेम आहे तो पुरा लॅग होते म्हणजे कसल्याच गोष्टीसाठी तो गेमिंगसाठीचं गेमिंगचा तर विचारच सोडून द्या कारण तो गेमिंगसाठी बनलाच नाही आहे मोबाईल आणि दुसरी गोष्ट त्याची क्वालिटी कॅमेरा क्वालिटी ते तर राहते अठ्ठेचाळीस सोळा अठ्ठेचाळीस ब्याक राहते सोळा फ्रंट राहते नाहीतर आठ राहते फ्रंट आणि ब्याक अठ्ठेचाळीस पकडा अठ्ठेचाळीस असूनसुद्धा तो मोबाईलचा कॅमेरा ब्लर लो लेवल अशा पद्धतीचे फोटो कॅप्शन करते कॅमेऱ्याची तेवढी काही रेटिंग नाही आहे त्या कंपनीच्या मोबाईलमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणला तर जे आपल्याला व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करायचे असतात ते व्हिडिओ रेकॉर्ड करताना कधीकधी ब्लर म्हणजे एकदम क्लिअरली ओळखाला येत नाही हां गेमिंग तर नाहीच आहे ते तुम्हाला आत्ताच सांगितलो आणि कॅमेरा कॉलिटी पण चांगली नाही आहे आणि स्टोरेज ऱ्याम खास नाही आहे कारण त्याच्यामध्ये टू जीपासून टू जी रॅम चालवून ते फोर जीपर्यंत अजूनपर्यंत त्या मोबाईलमदे सिक्स जी फाइव जी अशा पद्धतीचा काही रॅम प्रोसेसर मि मिळालेला नाही आहे आणि स्टोरेज चौसष्ट अठ्ठेचाळीस असा काहीतरी आहे मग ते जेणेकरून आ महा कसल्याच पद्धतीचं आपल्याला हे नाही आहे तिथं एकदम म्हणजे आवडण्यालायक तो मोबाईलच नाही आहे बिलकुल एकदम बेकार मोबाईल आहे हां म्हणून मी तुम्हाला असं सजेशन देतो की ह्या मोबाईल चुकूनही असा तुम्ही वापराया नको हां जे आज म्हणजे कसं आहे खरं तर सांगायचं म्हणजे तर चार्जिंग प्रॉब्लेम येतं आहे त्याच्यात पण लवकर लवकर चार्जिंग बॅटरी जास्त एम एचची पण राहत नाही चार्जिंग व्हायला पण वेळ लागते आणि जर चार्जिंग एकदा का झाली तर मोबाईल यूज करता करता कधी संपून जाईल हे पण आपल्याला कळत नाही चार्जिंगला आप लवकर लवकर समजा सं संपते आणि मोबाईल पण गरम येते जर एखादा तुम्ही गेम प्ले कराल हँग तर होतेच कारण त्याची प्रोसेसर जास्त एवढी काही खास नाही आहे तर हँग होतेच पण मोबाईल पण गरम येते म्हणजे एकदम लूट क्वालिटी असा नाही का त्याची निगेटिवच सिच्युएनश सांगावा पॉझिटिवही आहेत पॉझिटिव जसं त्याची क्वालिटी ते लुकिंग त्याची कॉम्प्लेट पद्धतीची आहे पण तरी पण तो मोबाईल फेल आहे सहसा तेवढा काही खास मोबाईल नाही आणि खरंच मला तो मोबाईल बिलकुल आवडलेला नाही आहे आणि मी पण तुम्हाला असं सजेशन करतो की तुम्ही पण मोबाईल घ्या नको तो कारण मी एकदा घेऊन डुबलेला आहे आणि दुसऱ्यांदा त्या मोबाईलसाठी काही माझ्या मनामध्ये इच्छा नाही आणि कधी पण मी आता तो मोबाईल घेणार पण नाही कृपा आहे का असा मोबाईल तरी कधीही मार्केटमध्ये यावा नाही आणि लोकांची फसवणूक करावा नाही तर तुम्ही पण सावधान राहा मोबाईलचे प्रोसेसर ऱ्याम मेगापिक्सल सर्व चेक करा आणि चांगल्या पद्धतीचाच मोबाईल घ्या पण ह्या कंपनीचं मोबाईल घ्यायचं नाही ठीक धन्यवाद